मला फ्रीजबद्दल बोलायचंय फ्रीज हा मला सगळ्यात जास्त वाईट वाटतो कारण फ्रीजमुळे माझ्या घरी जेव्हा इलक्ट्रिक बील येते ना तेव्हा माझं माझ्या घरचे विचार करतात का बा एव इलेक्ट्रिक बील एवढं कसं काय आलंय कारण मी जेव्हा एकवेळा साफसफाई करायला गेली होती फ्रीजमधली तर तेव्हा मला त्याचा शॉकपण लागला होता तेच्यात जेव्हा आपण आपल्या तब्येतीसाठी म्हणजे जे जे जसं आपण थंड पाणी पितो तर आपल्याच शरीरासाठी किती हानिकारक आहे जसं माठातलं पानी पितो त्यानं आपल्याला जास्तीत जास्त बीमारी उत्पन्न होत नाही जेव्हा फ्रीजमधलं आपण तीन तीन चार चार दिवसाचं ते शिळं शिळं खात होतो काहून का ते त्याच्यावरलं जे जे कॅल्शियम वगैरे जे राब्बे आपल्याले भेटनार आहे ते पुरं निघून जाते मगं त्यांना बीमारीचे जास्तीत जास्त उत्पन्न तयार होते त्याच्यामुळे मला फ्रीज हा वाईट व वाईट वाटते